बऱ्याचदा जेव्हा एखादे नवीन पाककृती करायची असते तेव्हा आधीचा अनुभव जरा पणाला लावावा लागतो मुळात नवीन पाककृती ही बालहट्टानुसारच होते आणि जेव्हा एखादा नवीन पदार्थ खायचा असतो तेव्हा पहिल्यांदा ते यूट्यूबला फॉलो करावं लागतं किंवा मग फोनवर शक्यतो कमीच पण कोणती रेसिपी ही यूट्यूबवर बघूनच केली जाते आणि मग अगदी बऱ्याचदा ते तसंच्या तसं होत नाही जसं यूट्यूबवर दाखवतात कारण यूट्यूबवर तो विडिओ बऱ्याचदा एडिट केलेला असतो ती पाककृती बऱ्याचदा केलेली असते तो तसाच्या तसा जमत नाही पण तरीही एक पंच्याण्णव टक्के तरी ती पाककृती फॉलो करण्याचा नक्कीच प्रयत्न होतो